पूर्वी शेतामध्ये शेणखत वापरल्या जायचं आणि त्यामुळे शेताची जमिनीची कस पण चांगल्या हो चांगल्या प्रकारे होती परंतु आता ह्या शहरीकरणामुळे विज्ञानाच्या प्रगतीने जनावरांची संख्या पण कमी झालेली आहे त्याच्यामुळे शेणखत थोडंसं बाजूला जाऊन रासायनिक खतं निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्या गेली पीक भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या प्रतीचं मिळण्यासाठी कंपोस्ट खताची मदत ही सर्व लोकं घेऊ लागले आणि जागोजागी ह्या खताच्या कंपन्या उभारल्या गेल्या त्याची दुकानं जागोजागी निघाली आणि मग लोकं त्याचा वापर सर्रास करू लागले की जेणेकरून पीकंही चांगलं मिळावं आणि ते हे मुबलक प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळावं म्हणून कंपोस्ट खताची मागणी वाढली आवकही वाढली आणि पीकाची पण आवक वाढली पीक पण भरपूर प्रमाणात यायला लागलं त्याच्यामुळे लोक हे वापरायला लागले